हां बोला अं गुड इव्हनिंग सर सर कशात करायचं बेस्ट करिअरमधे सर तुम्हाला बारावीमधे आ फस्ट अ कोर्सेस म्हणजे आपलं अं अमूलाचंद कॉलेजला बी एपण आहे बी ए हो बी ए दोन वर्षाचा आहे सर आहे ना सर टीचर करून तुम्ही ब एज्युकेशन म्हणजे फ्युचरमधे टीचर बनू शकता अं त्याच्यातून तुम्हाला एक्झामपण राहते हो सीईटीची सी ई टी पेपर त अं दोनशे मार्काचा पेपर राहते सर अं डेली तुम्ही हो येऊ शकता सर नाही सर कारणकी डेली सर अकरा ते पाच कॉलेज जाईन सर

अं आणखीन सर इंजीनियरिंग आहे

तिथं फार्मसी पण आहे सब्जेक्ट कॉलेजमधे सर जगदंबा कॉलेज आहे बी कॉम आहे तिथं अं बीएस्सी आहे बीएस्सी बी बी ए पण आहे सर हो एम बी ए बी एस डब्ल्यू पण आहे सर यम अं यम एस डब्ल्यू पण आहे सर एम एस डब्ल्यू पण आहे बी एस डब्ल्यू पण आहे सर आहे ना सर एम एस डब्ल्यूमधे पण आहे एम एस डब्ल्यू दोन वर्षासाठी एम एस डब्ल्यू असते सर